इनस्टाग्राम या सोशल मीडियावर फोटो मी शूट पोस्ट करत असतो सारखेच कारण मला इन्स्टाग्राम हा सोशल मीडिया आवडत आवडतो आणि जास्त प्रमाणात या इनस्टाग्राम सोशल मीडियावर माझे पोस्ट जास्त प्रमाणात आहेत आणि या सोशल मीडियाचा वापर मी जास्त प्रमाणात करत असतो आणि मी ते दैनंदिन जीवनातसुद्धा या सोशल मीडियाचा इंस्टाग्राम हे सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आणि इंस्टाग्राम सोशल मीडियाच चांगलं प्लॅटफॉर्म असल्यामुळेच वापर जास्त प्रमाणात मी करत असतो आणि त्या पण सोशल मीडियावर माझे पोस्टसुद्धा जास्त प्रमाणात गोष्टी केलेल्या आहेत आणि याचा मला वापर जास्त प्रमाणात होत असतो या इंस्टाग्राम चॅनलचा तसेच जास्त तसेच फेसबुकसुद्धा मी या प्लॅटफॉर्मवरसुद्धा पोस्ट मग जास्त प्रमाणात आहेत ह फसबुकसुद्धा त्यात सोशल मीडिया चांगलं प्रकारे आहे कारण ह्या सोशल मीडियावरसुद्धा आपण हे आपल्याला आवड फो कोणते फोटो आवडला आपण लगेच फेसबुक किंवा इनंस्टाग्रामवर मी टाकत असतो कारण आपण आपल्या गॅलरीतूनसुद्धा डिलीट झाला तरी या सोशल मीडियावर अव्लेबल असतो आपण कधी पाहू शकतो किंवा शेव करून घेऊ शकतो आणि सोशल मीडिया हे फेसबुक इंस्टाग्राम व वेगवेगळी माहितीसुद्धा आपण उपलब्ध करू शकतो किंवा आवडलेल्या फो फोटोसुद्धा आपण या त्या सोशल मीडिया पोस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो तसेच वेगवेगळे फोटो किंवा व्हिडिओ आपण या पो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि या पोस्टसुद्धा अनेक प्रकार जास्त पोस्ट मिसो इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरच अपलोड करत असतो कारण हे दोन सोशल मीडिया मला खूप आवडतात आणि मनोरंजनसुद्धा होतं इंस्टाग्रामवर कारण इंस्टाग्राम हा रील्सच्या माध्यमातून थोडं मनोरंजन होत असतो कारण हे वेगवेगळ्या रील्स आपल्याला इनस्टाग्रामवर पहायला मिळत असतात आणि या इनस्टाग्राम चॅनलवर इंस्टाग्राम सोशल मीडियावर माझ्या पोस्ट आ जो फोटो मला आवडतो तो फोटो मी इंस्टाग्राम या सोशल मीडिया सोडत पोस्ट कर करतो सोश इंस्टाग्राम चॅनल इंस्टाग्राम हे सोशल मीडिया सर्वच प्रमाणात आता नागरिक किंवा तरुणमुले वापरत असतात कारण पण चांगल्या प्रकार प्लॅटफॉर्म असल्यामुळे वापर आपण करत असतो